माझ्या मते तसं पाहायला गेलं तर बाहेरची लोकं उदर्निर्वाहासाठी महाराष्ट्रात पसली पण गंमत पाहायला गेलं तर आपली भाषाही त्यांना येत नव्हती आणि त्यांची भाषाही आपल्याला समजत नव्हती मग कालांतरानी काय झालं ती लोकं डेली आपल्या कॉन्टॅकमध्ये राहून त्यांना आपली भाषा शिकणं गरजेचंच होतं म्हणून त्या लोकांनी आपली भाषा सहज शिकून घेतली सहज शिकून घेतल्यानंतर आपले व्यवसायही ते करायला लागले आणि आपल्या व्यवसायात त्यांचा फार मोलाचा वाटा होता आपल्याला जी भाषा जमत नव्हती ती भाषा त्यांना जमायची त्याच्यामुळं आपली भाषा त्यांना जमते त्यांची भाषा आपल्याला जमत नाही मग त्यांनी ह्या भाषेचा वापर करून आणि आपला वापर करून मोठमोठे उद्योगधंदे उद्योगधंदांना दुजारा दिला आणि ते आपल्या मनामध्ये घर करून राहिले की बाबा ह्या महाराष्ट्रीयन माणसाचा काम मी करत आहे मग त्याच्यामुळे काय झाला महाराष्ट्रन माणसाच्या काँटॅकमध्ये ही माणसं आली आणि ह्याक ह्या माणसांच्या काँटॅकमध्ये महाराष्ट्रन माणसं आली आणि त्याच्यामुळे आपल्या भाषेचा वापर ते आपल्याबरबर करून त्यांनी त्यांची तिजोरी भरून घेतली आणि आपल्याला त्यांची भाषा येत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी आपला वापर करून त्यांची तिजोरी भरून घेतली